हॅलो काय रे काय करतो आहेस नाही नाही नाही आत्ताच फोन लावला मॅच बिच बघतोस का आय पी एल हां हो रे ते रीलमध्ये बघितलं त्या हार्दिक पांड्याच्या रील वगैरे व्हायरल झाल्यात ना मॅचवाल्या

हां हां हं तेच मला अरे काय ते सीन कळला नाही काय झालं नक्की हो हो हां हां अरे मी तर सीयेस केला रे पण तसा पांड्या चांगलाच आहे रे हार्दिक पांड्या आणि आय पी एलला खेळलेल्या सगळ्या टीम म्हणजे आपल्या इंडियनच आपल्याला कोणाला हेट द्यायलाच नको सगळ्या आपल्याच टीम आहेत जेवढे इंडियातून खेळतात मग तेच ना आणि परत आपल्या मुंबई इंडियन्स हा किती जुनी टीम आहे आणि रोहित शर्मा पण किती कधीपासनं खेळतो आहे तो त्याला एवढ्या वर्षांचा एक्सपीरियन्स आहे रोहिच रोहित शर्मा काय आणि आपल्या हार्दिक पांड्या काय हां हां हां अरे त्या दिवशीची कॅच बघितलीस काय बुमराने पकडलेली काय भारी पकडलेली हां हो हो अरे ते आर सी बी आर सी बीला कधीतरी द्यावं कप आर सी बीची पुरी होईल कप

हो अरे कोहली किती मेहनत करतो आर सी बीसाठी पण एकट्याच्या खांद्यावर किती लोड आहे

हां मग तेच ना

हो आणि ते आर सी बीचे बॉलर आहे ते आर सी बीचे बॉलर काय मदतच नाही करत हो विराट कोहली एकटाच नडतोय नुसता हो अरे पण आर सी बीची ही जिंकली ना वुमेन्स टीम ह्या वर्षी ही कुठली

किती जिंकली हां हां पाचवेळा जिंकली बरोबर बरोबर बघितली मी ती पोश्ट चालेल चालेल संध्याकाळी बाहेर पडू चल बाय